सर्वप्रथम संधाई हा शब्द माझ्यासाठी फार नवीन आहे त्यामुळे मी याबद्दल काहीच बोलू शकत नाही मला याबद्दल खरोखरच काही माहिती नाही आहे आणि शब्द माझ्या कानावरून हा कधी गेला नाही कधी शाळेत ऐकला नाही कधी कोणाच्या तोंडून ऐकला नाही फार पूर्वीच्या काळचा शब्द असावा असं मला वाटतं कारण गावातही मी कधी कोणाला हा शब्द बोलताना ऐकलेलं नाही त्यामुळे संधाई त्याचा मला अर्थही लागत नाही आहे त्यामुळे मला माफ करा की मी या प या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही